बोल आमच्या दुकानात लय मोठे दागिने आहेत सोन्याचे तुम्हाला काय काय खरेदी करायचे आहे ते करा हॅलो हं हो हो का हं मग करा तुम्हाला जे आवडत असेल ते खरेदी करा तुम्ही नाही आमच्या इकडे नेकलेस आहेत कानातले आहे सगळं सगळ्या प्रकारचे दागिने आहेत तुम्हाला काय हवं

हो ना मग घ्या खरेदी करा तुम्ही या आमच्याकडे येऊन जा तुम्ही खरेदी करा हो ना मग

मग कट करा